राज्यातील वृत्तमाध्यमांचा राजकारणात होणाऱ्या घडामोडी समाजापुढे आणण्यात सर्वात मोठा रोल आहे किंवा सरकारमध्ये काय समस्या आहे कुठे बंड पुकारला आहे सरकारच्या निदर्शनास काही गोष्टी आणून देण्यातसुद्धा वृत्तमाध्यम सगळ्यात मोठा वाटा आहे वृत्तमाध्यमांचा तर वृत्तमाध्यमांद्वारेच सरकारसुद्धा एखाद्या गोष्टीतील अडचणी दूर करू शकेल किंवा कुठे काय समस्या आहे याच निदर्शना कोणामार्फत येणारे तर फक्त वृत्तमाध्यमांमार्फत वृत्तमाध्यमंच सरकारच्या निदर्शनास आणून देतात काही चुकीच्या घडामोडी किंवा काही ठिकाणी सुधारणा करायच्या असतील तर त्यासुद्धा वृत्तमाध्यमंच स स सरकारप पुढे किंवा समाजापुढे आणतं त्यामुळे वृत्तमाध्यमांची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे की योग्य घडामोडी किंवा योग्य सुधारणा सरकारपुढे समाजापुढे आणणं गरजेचं आहे